मी आपल्या ग्रीनलँड रेस्टॉरंटमधून काही फूड आयटम्स मागविले आहेत

तुमच्या पेमेंट सेक्शनमध्ये मला ऑनलाइन पेमेंटचेच ऑप्शन्स दिसत आहेत मी ऑनलाईन पेमेंटद्वारे पेमेंट करू शकत नाही मला फक्त कॅश ऑन डिलिव्हरीचाच ऑप्शन हवा आहे कॅश ऑन डिलिव्हरी शिवाय मी इतर कोणत्याही पद्धतीने पेमेंट करू शकत नाही त्यामुळे मी दिलेली ऑर्डर सध्या रद्द करीत आहे कृपया रेस्टॉरंटने कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय आपल्या पेमेंट सेक्शनमध्ये उपलब्ध करून द्यावा